समाजातील वेगवेगळ्या घटाकांती वाद आणि तनावी राज म्हणजे वेगवेळ्या घटातील सम उघटांमधील वाद पहिले राज्य सरकार त्यांचे वादाचं कारन जानून घेते त्याच्यानंतर ते तेच्यावर जोन होईल ते एक मता आणि वि विचार करून ते त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करतात उदाहरणार्थ त्यामधील वान म्हणजे आता चाललेल्या मराठा आरक्षण संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात वाद निर्माण झाला आहे मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील हे खूप तणावपूर्वक आंदोलन करत आहात त्याच्यामुळे दोन गटांमध्ये प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात त्यांना आता संविधानाप्रमाणे मराठा आरक्षण हे बाळासाहेब ठाकरे बा बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाचा टक्केवारी ही भारतातील प पहिल्यापासूनच निश्चित करून ठेवली आहे तसेच आता त्यां मराठा रक्षणामध्ये त्यांना ओबीसीमध्ये त्यांना जागा एकोणीस टक्क्यांमध्ये आरक्षण पाहिजे आहे तर ते आरक्षन कशा प्रकारे देऊ शकतो याचा सरकार विचार करते तर ते लगेचच्या लगेच होऊ शकत नाही त्यांना काहीतरी स्टडी करून किंवा कायद्याच्या कायद्याच्या अंतर्गत राहून त्यांना आरक्षण देणे हे बंद करत आहे पण ते तोच सरकार शांतपणे वाद न होता दोन गटांचे मान्य ऐकून घेऊन वाद सोडण्याचा प्रयत्न करतो आणि चांगल्या प्रकारे त्यांचं समाधान समाधान करून दोनी गटातील वाद हा मिस्टर करून टाकतो